नमस्कार सर मी सांगलीमधून बोलते आहे पाटणकर म्हणून सर मला आमच्या इथं एक चारजणांची फॅमिली आहे तर गाडी घ्यायची होती आणि आपल्याकडं खूप व्हरायटी वेगवेगळ्या परवा मी तुमची सकाळमधली जाहिरात वाचली म्हणून तुम्हाला फोन केला आहे तर मला थोडीशी सर गाडी आम्हाला तुमच्याकडं वेगवेगळी व्हरायटी आहे ना कारण साधारण बजेट काय आहे गाड्यांचं चारजणांसाठी त्यातले आणि एक माझ्याकडे वयस्कर आहेत पण ते येऊन जाऊन असतात सारखे तर साधारण चार ते पाचजणांसाठी कम्फर्टेबल होईल अशी एक बरं म्हणजे मग ती गॅसवर आहे का सर का इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिक आहे बरं सी एन जी नाही हां बरं बरं बरं हां हां म्हणजे चार्जिंग करून द्यायची बरं बरं ओके सर थँक्यू हां हां मारूती वॅगनार कल्पना आहे सर सी एन जी आली आहे बरं पण मग काय सी एन जी बरोबर त्याला पेट्रोल पण असेल का

सर आणि बजेट काय आहे त्याचं चांगलं कितीपर्यंत हां ऑन रोड काय किंमत असेल सर अरे देवा बरं मग सर ई एम आयची काही सुविधा आहे तुमच्याकडं

बरं ती कंडिशनमध्ये आहे सर

नक्की सर नक्की सर सर सर मग परवा दिवशी साधारण दुपारी चार वाजता आम्ही येऊ हं चार वाजता पाटणकर आडनाव नोंद ठेवा आपलं काय नाव सर हॅलो आपलं नाव ओके धन्यवाद सर मी तुम्हाला परवादिशी चार वाजता आले की प्रत्यक्ष भेटेन हां हां हां चालेल सर चालेल हो चालेल हो चालेल धन्यवाद सर थँक्यू थँक्यू थँक्यू